नमश्कार दादा मी चंदा गुंडाने बोलत आहे आणि मी तुमच्या हॉटेलला ऑर्डर केलं होतं जेवणाबद्दल तर ऑर्डरला आता अर्ध्या तासापेक्षा जास्त होऊन गेलं आणि मी वरण भात चपात्या भाजी आणि प दोन भाज्या सांगितल्या होत्या पण त्या अर्धा तास होऊन गेलेल्या तरी पण अजूनपर्यंत काही ऑर्डर आलेलं नाही फार उशीर होत आहे त्या उशिराबद्दल आपलं काही सांगू शकता का धन्यवाद